हां बोला

हां मग तुम्हाला हां बोला तुम्हाला एंगेजमेंट पण ॲड करायचं आहे की फक्त ह्या तीन दिवसांचाच आहे हां या तीन दिवसाचं तुम्हाला दहा ते बारा हजार पडेल हां आणि मग तुम्हाला आणखी काही मग तुम्हाला बॅकग्राऊंड वगैरे काही वेगळं हवं असेल किंवा तुम्हाला आणखी त्यामध्ये सिनेमॅटिक व्हिडिओज व्हिडीओग्राफी वगैरे या पण गोष्टी आहेत हां मग तुम्हाला जर सिनेमॅटिक बी वेडिंग विडिओ वगैरे करायचा असेल तर मग त्याच्या थोड्याशे कॉस्ट पडेल सस्तं तर ते सगळं मिळून तुमा तुम्हाला हां त्याचं मग टोटल म्हटलं तर एक पंधरा हजारपर्यंत जाईल हा आणि हां ड्राेन शूटिंग पण आहे आपल्याकडे पण ड्रोन शूटिंगसाठी त्याचे पण आपले वे वेगळे दहा हजार एक्स्ट्रा ॲड करावे लागतील तुम्हाला हां आणि मग आपल्याकडे तुम्हाला जर वेडिंगच्या ज्या स्पॉटला तिथे जर तुम्हाला ते स्कॅनर वगैरे हवा असेल तर तिथं आम्ही स्कॅनर तिथे लावतो आणि तिथे आमचा ए आय ते तुम्हाला तिथं ज्याचा फोटो स्कॅन केल्यावरती ज्याचा फोटो हवा आहे तो तुम्हाला तिथे मिळून जाईल ए आय थ्रू आमच्या वेबसाईटमधून तुम्हाला सगळे फोटो ते मिळून जातील फोनमध्ये हो ते सगळं टोटल मिळूनच पंधरा हजार होतं आणि फक्त मग तुम्हाला जर सिम्पल पण करायचं असेल तर मग ते दहा हजारमध्ये होऊन जातं हां एडिटिंग वगैरे बोललं तर मग ते पंधरा हजारपर्यंत पडेल तुम्हाला आणि मग अच्छा ठीक आहे हो असू ना असू तुमचे आम्हाला टायमिंग वगैरे सगळं सांगून ठेवा म्हणजे आम्ही तुम्हाला हे करू ओके हां अच्छा ठीक आहे मग करू आम्ही मॅनेज आणखी आणखी तुम्हाला काही आम्ही एक पाच पाच ते सातजणं असू जर तुमचं सगळं जर बॅ बॅग्राऊंड वगैरे हे सगळं बनवायचं असेल तिथे काय तुम्हाला आणखी काहीफॅसिलिटीज हव्या असेल तिथे त्या पण आम्ही हां शूटिंगसाठी आणखी काही हवी असेल तर मग डेस्टिनेशन रिपंड करता येतं मग त्यासाठी आणखी आम्हाला लाईट्स वगैरे भरपूर हे लागतील हो हां तर तुम तुमचं कसं आहे त्याच्यावर तुमचं टायमिंग किंवा तुमचं ओके ठीक आहे थँक्यू हां